आमच्या भागातील क्रीडाक्षेत्रातील सचिन तेंडुलकर हा व्यक्ती खूप चांगला खिलाडू म्हणून मानला जातो त्याने शंभर शतक पार केलेले आहे जगात सर्वात चांगला मॅचेस खेळणारा रन काढणारा सचिन तेंडुलकर हा व्यक्ती आहे दोन हजार तीनमध्ये भारताला फायनल सर्वात फायनलपर्यंत पोहोचवणारा मॅ मॅन ऑफ द सीरीज दोन अकरा दोन हजार अकरा च्या वर्ल्ड वर्ल्डकपमध्ये जिंकून देणारा भारतामधून सर्वात जास्त चालणारा सचिन तेंडुलकर हा व्यक्ती आहे सचिन तेंडुलकरचे नाव घेतले म्हणजे छोट्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत त्यांना ओळखतात महाराष्ट्रात सचिन तेंडुलकर यांना खूप चांगलं क्रिकेटमध्ये खूप चांगलं म्हणून ओळखलं जातो बाकींच्या व्यक्तींपेक्षा आणि आजपर्यंत खेळाडू क्रिकेटमध्ये असा व्यक्ती दुसरा कोणताच आलेला नाही आहे